हां बोला कुठली बुक पाहिजेन तुम्हाला दहाव्या वर्गाची बुक पाहिजेन का कोणती अच्छा अच्छा अच्छा अच्छा ठीक ठीक आहे ना पूर्ण सब्जेक्टची पाहिजेन का एकच पाहिजे पूर्ण सब्जेक्टची पाहिजेन का गाईड तुम्हाला अच्छा अच्छा हो डिस्काउंट तर आहे म्हणा दहा पर्सेंट डिस्काउंट आहे हो पूर्ण गाइडवर हो जास्त म्हणजे आता जरा तर पूर्ण पाचशेला आहेत ते हं पूर्ण पाचशेला आहे सेट तर तुम्हाला चा चारशेपर्यंत येऊ शकते

आणि जर तुम्ही ते दुसरे घेतले तर मग त्याच्यामध्ये पण दहाच पर्सेंट आहे ती आहे सहाशे सत्तरला तर ते पाचशे दुसरी नवनीतमधेच आहे ते दुसरा सेट हां तर तुम्हाला तेच पाहिजे ना हे नवनीतची गाईड का अजून काही दुसरं पुस्तक पाहिजेन आहे कुठले पुस्तक पाहिजेन आहे दहाव्या वर्गाचे पुस्तक पाहिजेन आहे का अच्छा अच्छा अच्छा ठीक आहे ना तर दहाव्या वर्गाचे पूर्ण पुस्तक पाहिजेन आहे अच्छा अच्छा तर नवनीतची पूर्ण गाईड पाहिजेन आहे कोणते इंग्लिश मीडिअम पाहिजेन की मराठी मीडिअम पाहिजेन इंग्लिश मीडिअमची पाहिजेन का तर हो मग एक हो तुम्ही ई सांगते मी तुम्हाला पूर्ण पुस्तकावर पण डिस्काउंट आहे जर एका दवाने तुम्ही पूर्ण पुस्तक घेतले तर त्यावर पण डिस्काउंट आहे आणि जर नवनीतचे पूर्ण सेट घेतला तुम्ही गाईडचा तर त्यावर पण डिस्काउंट आहे तर ते आणि त्याच्यामधेच दुसऱ्या पण याच्या आहेत तर मग तुम्ही ते बघू शकता काय लागते कुठले लागते तर आणि त्याचं दहा पर्सेंट आहे पूर्ण पुस्तकावर घेतला तर पंधरा पर्सेंट आहे मग त्याच्यानुसार मग घेऊ शकता ठीक आहे हां ठीक आहे येऊन तुम्ही भेट द्या आणि भेट देऊन मग तुम्हाला कुठले पाहिजेन ते घेऊन घ्या ठीक आहे